हेलो वेलकम मॅडम हेलो हा बोला मॅडम हो मॅडम सर्वप्रथम आपले सहर्ष स्वागत आहे आपल्याला कोणत्या प्रकारचं फर्निचर पाहिजे

हो हो मिळतील ना नी रिझनेबल प्राईझमध्ये मिळतील तुम्ही हे हा तुम्ही त्याचे साईझ वगैरे सांगा आणि मग त्याच्यानुसार आपण करू तुम्ही जर दहा हजाराची एखादी वस्तू घेतली तर तुम्हाला त्यावर पाच परसेंट डिस्काउंट देऊ आणि तुम्ही जर वीस हजारापर्यंत शॉपिंग केली तर तुम्हाला आम्ही दहा परसेंट देऊ

हो हो मग तुम्हाला मिळेल तुम्ही जितके जास्त वस्तू घ्याल तितकं जास्त तुम्हाला डिस्काउंट त्यामध्ये मिळेल हो आणि फर्निचर सगळ्या वस्तू एकदम चांगल्या क्वालिटीच्या आहेत आणि जर दुकान जवळ असल्यामुळे काही प्रॉब्लम आला तर तुम्ही इथे तो प्रॉब्लम घेऊन येऊ शकता तुम्हाला आता ते तुम्हाला कोणतं प्रोडक्ट घ्यायचंय त्यावरती डिपेंड करेल तुम्हाला जर आमच्या दुकानामध्ये ते मॉडेल्स आहेत ते जर तुम्हाला आवडले तर आपण ते लगेच शिफ्ट करू आणि जे मॉडेल्स तुम्हाला कलर वगैरे काही अवेलेबल करून पाहिजे असतील तर त्या पण बोलून घेऊ आणि त्यांना येण्यासाठी पाच दहा दिवस तरी लागतील हो

आता दिलात तरी चालेल

हो आपल्या दुकानामध्ये आलेला सर्व माल नवीनच आहे हो मी बघून घेईल नंतर हो कधी ना पाहिलेल्या सर्व डिझाइनी आपल्या शॉपमध्ये आहेत

हो हो मिळून जाईल आणि तुम्हाला तुमच्या घरामध्ये फर्निचर वगैरे नवीन प्रकारचे बनवून हवं असतील तर तीही मिळतील हो हो हो तुम्ही या ज्या नंबरवर कॉल केला आहे तोच माझा नंबर आहे तुम्ही सेव्ह करू शकता हो धन्यवाद मॅडम पुन्हा भेट द्या